फोटोग्राफीमध्ये एडिटिंगची खूप म महत्त्वाचा रोल आहे एडिटिंगमध्ये आपण ज्याप्रकारे काय एखादा फोटो थोडासा खराब आला किंवा त्या फोटोमध्ये काय बदल करायचा असेल तर ते आपण छोटीशी एडिटिंग करू शकतो फोटो चांगले यावेत यासाठी एक विशिष्ट काळजी घेतली गेली पाहिजे आपल्याकडे प्रॉपर फोटो सेट असायला हवा किंवा आपण तो फोटो एखादा फोटो शूट करत असताना त्या फोटो फोटोमध्ये आपला कॅमेरा किंवा आपल्या हा हातामध्ये असलेले डिवाईस हालता कामा नये ते डिवाईस स्थिर ठेवून आपण फोटो काढावा जेणेकरून फोटो चांगला येईल त्यानंतर आपले जे पुढचा ऑब्जेक्ट आहे तो पण एक विशिष्ट अंतरावर त्यास हवा ते जेणेकरून तोही कॅमेऱ्यामध्ये व्यवस्थित कैद होईल त्यानंतर फोटोग्राफीमध्ये पुढचा पॉईंट येतो की आपण फोटोग्राफी कोणत्या प्रकारे करतो आहे ज्याप्रकारे आपण फोटोग्राफी करतो आहे त्या प्रकारामध्ये आपण त्या व्यवस्थित त्याचा ॲनालिसिस करून आपण ते केलं गेलं पाहिजे फोटोग्राफीमध्ये एडिटिंगसाठी आत्ता डेस्कटॉप किंवा मोबाईलमध्ये अनेक प्रकारचे ॲप असतील किंवा अनेक प्रकारचे ॲप्लिकेशन अवेलेबल आहेत त्यामुळे ते खूप त्या पद्धतीने होतं आणि एडिटिंगमुळे आपण जे फोटो काढलेले आहेत किंवा काढत आहे ते एडिट केल्यानंतर आपण त्यांना आणखी आकर्षक बनवू शकतो जेणेकरून आपल्याला त्या फोटोंचा किंवा त्या छायाचित्रीकरणाचा जास्तीत जास्त आनंद घेता येईल आणि आपण जे छायाचित्रीकरण केलेलं आहे त्याचा आपल्याला समाधान पण भेटेल त्यानंतर एडिटिंगमध्ये अनेक प्रकारचे मोड असतात काही ते पण आपण वापरून आपण आपल्या फोटोंना चांगलं बनवू शकतो